मला माणसायला मुळाशी जोडायचे असते त्यामुळे मी आजही जप्त जपत असलेल्या आठवणीबद्दल मी हे सांगू इच्छिते की कसं आहे आपण ज्या वेळेस सर्व एकत्रित राहतो त्या वेळेस त्या आठवणी आपण कायमस्वरूपी जर जपत राहिलो तर ते नेहमी माणसं आपल्यासोबत परत जोडायला तयारच राहतात आणि तयारच असतात